गाडीबद्दल आणखीन एक आहे त्याच्याने आपल्या समाजावर चांगला परिणाम होतो आणि दळणवळण करण्याससुद्धा फार मोठी मदत होते जर समजा तुम्ही सायकलने प्रवास करत असाल तर तुम्हाला दळणवळण करण्यासाठी कमीतकमी दीड ते दोन तास लागत असतात तर तेच गाडीने दो दुचाकी वाहनाने तुम्ही जर प्रवास केला तर ते प्रवास तुम्हाला जास्तीत जास्त एक तासामध्ये पूर्ण करता येऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्या बाईकची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे कसं काय तर आपण आपल्या घराची आपल्या लेकराबाळाची जशी काळजी घेतोत ती बाईक एक आपलं लेकरूच आहे असं समजून त्या बाईकला आपण व्यवस्थितपणे हाताळणे ही काळाची गरज झालेली आहे आणि त्या बाईकमुळे आपण द देवदर्शनासाठी किंवा व्यवसायासाठी वापरू शकता आणि ते लवकरात लवकर पूर्ण करू शकता